हा बोला हो शुभम हो हो शरद कला विद्यालय हा अरे हो दादा सॉरी आमचं आता थोड्या दिवसाआधीच आम्ही रूम शिफ्ट केली आहे तर माझा ऍड्रेस चेंज झाला आहे तर सध्याचा माझा ऍड्रेस आहे आपलं नवीन ऍड्रेस आहे माझा तार कॉलनी खामगाव रोडला आहे सुन्दरखेड तार कॉलनी आ आंबेडकर भवनच्या मागे हा आंबेडकर भवनच्या मागे तार कॉलनी तिथं हनुमान मंदिर आहे समोर त्या मंदिराजवळून यायचं समोरून सरळ हो चालेल हो हो चालेल चालेल नक्की हॅलो हॅलो ऍड्रेस आहे माझा सुंदरखेड

हा तुम्ही खामगाव रोड माहिती आहे का तुम्हाला हा तर तिथून सरळ चिखली रोडने सरळच ओके तिथूनच एक रोड येतो आतमध्ये खामगाव रोडसाठी त्या रोडने तुम्ही सरळ यायचं आणि खामगाव रोडला पाचशे मीटर आहे जास्तीत जास्त थांब तिथे स्टेट बँक आहे समोर स्टेट बँकजवळून टर्न घ्यायचा आतमध्ये आतमध्ये आले की सरळ यायचं सरळ तुम्ही खामगाव रोडला येणार खामगाव रोडला आले तर खामगाव रोडने सरळ यायचं सूंदरखेड हा सुंदर खेडच्या च्या रोडलाच आहे हनुमान मंदिर लागून तर मंदिर रोडमध्ये नाही आतमध्ये यायचं आणि तिथं आंबेडकर भवनच्या मागे माझा ऍड्रेस आहे घर आहे तुम्ही तिथं आले की मला फोन करा मी तुम्हाला येतो घ्यायला हो हो चालेल चालेल ठीक आहे